तुमच्या घोट्याला दुखापत झाल्यानंतर क्रीडा औषधालय शोधण्यासाठी ऑनलाईन निर्देशिका वापरण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल एक निदेश निर्देशिका आणि शोध इंजिन उघडा तुम्ही गुगल किंवा इतर स्थानिक व्यवसाय निर्देशिकांचा वापर करू शकता दोन शोध कि वड वापरा जवळचे क्रीडा औषधलय किंवा स्पोर्ट मेडिसिन्स क्लिनिक नियअर मी असे शोधा तीन रिव्ह्यू आणि रेटिंग पहा वेगवेगळ्या औषधालयांची माहिती त्यांचे रिव्ह्यू आणि रेटिंग तपासा यामुळे तुम्हाला योग्य औषधालय निवडतांना मदत होईल चार लोकेशन आणि अंतर तपासा तुमच्या घरी किंवा जिथे तुम्ही आहात त्याच्या जवळील औषधालय शोधा गुगल मॅप्स द्वारे तुम्ही ते ठिकानी त्या ठिकाणी सोयीस्करपणे शोधू शकता पाच उपचारासाठी निवडा सर्वात जवळील आनि चांगले रिव्ह्यू असलेल्या औषधालय निवडा आनि संपर्क करून अपॉइंटमेंट बुक करा तुम्ही योग्य ठिकाण शोधल्यानंतर तेिथे लवकर जाऊन उपचार घेणे आवश्यक आहे विशेषताः जर दुखापत गंभीर वाटत असेल तर